आम्ही शेगावला गेलो तेव्हा आम्ही ट्रेननी गेलो होतो आणि आमच्यासोबत आम्ही चिवडा वगैरे सोबतच घेऊन गेलो तिथे जाताना आम्हाला खूप त्रास झाला होता खूप गर्दी होती आणि गर्दीमध्ये कसंबसं सावरून आम्ही आम्हाला सीट मिळाली नव्हती आ तरी पण आम्ही क खाली बसत जाणं उभं राहात जाणं अशा परिस्थितीत आम्ही रात्र काढली आणि सकाळला आम्ही तिथे पोचलो आणि सकाळला पोचल्यानंतर मग आम्ही तिथे आंघोळ वगैरे केली रूम रूम पाहिली आणि रूमवर आम्ही आंघोळ वगैरे आमची झाल्यानंतर आम्ही पूजे पूजापातीला सुरुवात केली लाईनमध्ये लागलो तेव्हा लाईनमध्ये पण तिथे गर्दी होती आणि मग आमचं दर्शन आम्ही दर्शन झालं आणि मग दर्शन झाल्यानंतर आम्हाला तिथे जेवणाची सोय होती फुकटमध्ये आणि मग आम्ही जेवणाचा आस्वाद घेतला तिथे गर्दी होती मग गर्दीमध्ये आम्हाला वेळ झाली आणि जेवण झाल्यानंतर आम्ही मग फिरले तिथे दुकानामध्ये बाहेर आलो दुकानात खूप गर्दी जिकडे तिकडे सर्व सामान जे पाहिजे ते घ्या असं तिथे खूप गर्दीमध्ये फिरत बसलो आणि नंतर मग आम्हाला याच्या येण्यासाठी पुन्हा आम्हाला ॲटो वगैरे बघायला सुरुवात केली आणि मग बसस्टापवर आलो आणि पुन्हा लगेच घरं